भारताच्या सर्वस वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खाल्लं जातं म्हणजे पदार्थ खाल्ले जातात पण सर्वच भागांमध्ये जे खा खाद्य खाल्ले जातात ते सात्विक असतात जसं आपण इकडे महाराष्ट्रामध्ये आपण गव्हाच्या चपात्या किंवा ज्वारी बाजरीच्या चपात्या जास्त खातो तसं आसाममध्ये म्हटलं तर आसाममध्ये जास्तकरून त्यांचा भर तांदळावर असतो पंजाबमध्ये गहू गव्हाच्या चपात्या जास्त खाल्ल्या जातात इकडे कोकणामध्ये पण आपल्या लोकांचा जास्त भर तांदळावर असतो तसे वेगवेगळ्या ठिकाणी प्र तरी डीशेस पण त्यांच्या आवडते खाद्यपदार्थ म्हणजे प्रसिद्ध खाद्यपदार्थ वेगवेगळे असतात जसं राजस्थानमध्ये दालबाटी झालं इकडे बिहार साईडला यु पी साईडला लिट्टीचोखा झालं महाराष्ट्रामध्ये आपले कांदेपोहे झाले तेच मध्य प्रदेशमध्ये पण कांदेपोहेचा नाष्टा जास्त चालतो तसं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे खाद्यपदार्थ खाल्ले जातात आणि लोकप्रिय आहेत महाराष्ट्राची गोष्ट घेतली तर महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय खाद्यपदार्थ म्हणजे आपले पुरणपोळी झालं पिठलं भाकरी झालं कोल्हापूर साईडला तांबडा पांढरा रस्सा झाला इकडे मिसळ झाली पुण्यामध्ये असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत आता मसाल्याचं घेतलं तर मसाले प्रत्येक जण म्हणजे आपलं कोकणी माणूस हे कोकणी मसाले वापरतात आपलं महाराष्ट्रीयन पठारावरचे लोकं वेगळे मसाले वापरतात खानदेशी लोकं वेगळ्या प्रकारचा मसाला वं वापरतात मसाल्यामध्ये जा जास्तकरून असते आपली मिरची लाल मिरच्या काही भाजून लाल मिरच्यांमध्ये आपलं जे गरम मसाला असतो लवंग वं वेलची दालचिनी असे पदार्थ एकत्र करून त्याचा मसाला बनवला जातो काही भागांमध्ये तर तांबडा पांढरा रस्सासाठी जो मसाला लागतो तो वेगळाच असतो तर प्रत्येक ठिकाणचे मसाले वेग काहीजणं खोबरं वाटून खोबरं शेंगदाणे असे पाट्यावर वाटून त्याचा मसाला बनवून वापरतात मिरची काही वाटून वापरतात काही असे मिक्सरमध्ये वगैरे किंवा पिठाच्या गिरणीमध्ये दळून आणून त्याचं कांडप करून तसं वापरतात राजस्थानमध्ये पण लाल मिरचीचा वापर जास्त होतो तर प्रत्येक ठिकाणचं जे मसाल्याचं हे आहे टेस्ट आहे ती पण वेगळी असते आणि त्याची करण्याची ते मसाले करण्याची पद्धत पण वेगळी असते